शाळांमध्ये विविध गोष्टी शिकवल्या जातात पण त्यासोबतच त्यांनी शिक्षणाचं महत्त्व काय शिक्षण शिकल्यामुळे तुम्हाला काय होऊ शकतं हे त्यांनी सांगायला हव शिक्षक जेव्हा शिकवतात ते फक्त आपल्याला विषय आणि विषयानुरूप ते त्याबद्दल माहिती देतात पण विषयात जे आपल्याला विषय शिकवले जातात त्या विषयाचं महत्त्व तुमच्या आयुष्यामध्ये काय आहे किंवा तुम्हाला याचं पुढं काय काम अस असू शकतं ही बहुतांशी वेळा सांगितल्या जात नाही अन त्यामुळेच विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात पुढं काय करायचंही कळत नाही त्यांनी शिक्षकांनी आपल्याला जे विषय तुम्हाला अभ्यासक्रमात नेमलेले आहे त्याचं महत्त्व काय आणि हे का नेमलेले आहेत हे शिकवलं पाहिजे पुढं जाण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या मार्गांचा उपयोग करू शकता तुम्हाला आयुष्यात करायचं काय हे कसं ठरवावं हे शिक्षकांनी शिकवायला हवं शिक्षना शिक्षकांनी शाळेमध्ये शिकतान शिक शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणायचं बोलायचं कसं वागायचं हे शिकवायला हवं आणि पुढं त्यांच्या आयुष्यात बोलल्याने शिकल्याने किंवा या तुम्हाला जे अभ्यासक्रम नेमला आहे या शिक याचा उपयोग तुम्हाला पुढच्या आयुष्यात कसा होऊ शकतो हे सर्व सांगायला हवं शिक्षकांनी जे आयुष्यात पुढे येणारे संकट आहे किंवा तुम्हाला कशा कशा प्र्रकारे संघर्ष करावा लागेल आणि हे संघर्षात तुम्ही कोणते कोणते पावलं उचलायला हवे किंवा त्यांनी त्या संघर्षानुरुप कसं वागावं याची दिशा त्यांनी द्यावी अभ्यासक्रमामध्ये जे आपल्याला नेमलेलं आहे त्या अभ्यासक्रमाचं महत्त्व तुमच्या आताच्या तर नाही पण पुढच्या आयुष्यात कसं तुम्हाला पडू शकतं हे त्यांनी सांगावं शिक्षकांनी शिक्ष शिक विद्यार्थ्याला शिकवण्यासोबतच आयुष्यात त्याला कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावं लागेल त्याला काय करावा लागेल आणि त्यांनी त्याच्या याची दिशा कशी स ठरवावी हे त्यांनी सांगावं